महाराष्ट्रात कसं आहे सर की शेतकरी राजाचं जीवन खूप अवघड झालं आहे आता जगणं खूप कारण शेतकऱ्याची व्य व्यथा आता अशी झाली आहे की शेतकरी रानात राबराब राबतो त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही काही काही शेतकरी कर्ज घेऊन पेरणी करतात मजुरी चालवतात पण त्या मालाला त्यांचं जे पीक येतं त्यांना भाव नाही मिळत भाव न मिळाल्यामुळे म जो खर्च लागलेला असतो त्यांचा तो त्या मालाला भाव नाही मिळत जे कर्ज घेतलेलं असतं ते कर्जवाले शेतकऱ्याला परेशान करतात शेतकऱ्याचं जीवन इतकं हे आहे की शेतकरी रात्रभर झोपत नाही ते प कधी कधी असा विचार करतात की त्यांना आत्महत्या करण्याची वेळसुद्धा येते कारण शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटला जातो पण शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे आताच्या याच्यात पण शेतकरी जो आहे त्याला आहे ना थोडं प्राधान्य दिलं पाहिजे सरकारनी पण कधी कधी पाऊस जास्त होतो कधी पाऊसज पाऊसच होत नाही कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ होतो ह्या अशा सामन्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे शेतकरी राजाचं जीवन खूप अवघड आहे